भारतामध्ये प्राचीन काळापासून अशोक सम्राटच्या काळापासून अशोक सम्राटच्या शैली ह्या ज्या आहेत ना त्या लुप्त होण्या हो होत होत्या परंतु आपल्याला त्या शैली लुप्त होण्यास आपल्याला त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण की त्या शैली आपल्या प्राचीन आपल्या प्राचीन भूतकाळाला आपल्या सोबत चा चालवून ठेवतात त्याच्यामुळे आपला जो भूतकाळ आहे तो आपल्या सोबत चालतो असं वाटतं क त्या शैली ज्या आहे त्या शैलीमध्ये आपला प्राचीन इतिहास लपलेला आहे आणि तो इतिहास लपलेला असून त्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळतं जे सम्राट अशोकांनी त्या शैलीमध्ये त्यांचे विचार विचार लिहिलेले आहेत आणि जे विचार त्यांना सम्राट बनवलं त्या विचारांनी आणि तेच विचार शांतीचे विचार त्या ते गौतम बुद्धांच्या मार्गावर चालणारे होते त्यांनी ते शांतीचे विचार त्या शैलीमधील त्यांनी त्यांचा विचार मांडलेला आहे त्या विचारांना या या काळातील जे लोक आहेत त्या लोकांनी त्या शैलीमधून ते विचार ते घेतले पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे जेणेकरून त्या शैली ल्हु लुप्त होतील नाही आणि त्याला वाचवण्यात आपल्याला मदत मिळंल